काही आम्ही गेल्या वर्षी रायगडसाठी दोन दिवसाची ट्रीप ॲरेंज केली होती त्या वेळेला प अनेक पर्यटक त्या ठिकाणी उप आले होते तेव्हा हॉटेल शोधत होतो पण हॉटेलमध्ये जागा अवेलेबल भेटल्या झाली नाही त्यामुळे आम्ही स्थानिकांना संपर्क के केला व त्यांनी काय आम्हाला तंबूची सोय करून दिली होती त्यामुळे आम्ही जवळजवळ पंधरा पंधरा ते वीस जनान धरून होतो आणि ट्रॅकिंगसाठी गेलो होतो या त्यामुळे तंबू हे आमच्यासाठी नवीनच होतं आम्ही सगळ्यांनी त्या त अनुभवाचं तो एक अनुभव घ्यायचं ठरवलं आणि आम्ही होकार दिला आणि आम्ही त्या तंबू उभारले गेले त्या स्थानिकांच्या मदतीने तंबू उभारले आणि आम त्याच्यानंतर आम्ही संदा रात्र व्हायच्या आधी थोडा वेळ जेवल्यानंतर हा जेवल्या जेवण वगैरे झालं त्या नं तंबू वगैरे तंबू उभारल्यानंतर तिकडे गेल्यावर शेकोटी वगैरे केली त्या वेळेला थंडीचं प्रमाणही होतं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर तंबू केल्यानंतर आम्ही थोडा वेळ थोडा वेळ आम्ही असंच एका तंबूमध्ये दो दोघांची दोन ते तीन जणं राहू शकत होतो त्या वेळेस त्याप्रमाणे तशी अरेंजमेंट केली होती त्याह्यानी तेव्हा तंबूमध्ये एक विशिष्ट अनुभव आम्हाला आला त्या वेळेला पहिलीच वेळ वेळ होती कधी नाही ते तंबूमध्ये राहून आम्ही ते जे आकाश जे शहरी भागामध्ये आम्हाला कधीच बघायला मिळत नाही ते बगाय बघायला भेटलं तो एक एक आनंद वेगळाच होता ती शांतता आणि मग थंड वातावरण निसर्गरम्य असं शामला त्या पहिल्यांदा अनुभवायला भेटलं आणि त्याच्यानंतर आम्ही परत आय त्याच ठिकाणी जाऊन आम्ही तर तंबूतच राहायचं आम्ही पण केला त्यामुळं तो एक दिवस न विसरण्यासारखा आमच्यासाठी